भारतात अजूनही शिक्षण पद्धती आहेत त्या जुन्याच पद्धतीच्या आहेत त्यामध्ये नवीन पद्धतीची कोणतीही अभ्यासक्रमामध्ये अजूनही जोडणी झालेली नाही जसं की मी म्हणेल की आत्ता आपण तंत्रज्ञानाचा खूप वापर करत आहोत शिक्षण क्षेत्रामध्ये पण तितकंसं जे काही तंत्रज्ञान आहे ते शिकवण्यासाठी आपल्याकडे तितकीशी साधनं आहेत ती पुरेशी उपलब्ध नाहीत मी म्हणेल की आता जग आहे ते फाय जीपर्यंत गेलं आहे पण अजूनसुद्धा पुस्तकांमध्ये मात्र टू जी ईथरनेट केबल या गोष्टींवरच अवलंबून आहेत तर मग कसं होईल आपण म्हणजे रोजच्या लाईफमध्ये आपण वेगळ्या गोष्टींवर फोकस करतो आहे आणि आपल्या पुस्तकांमध्ये अजूनही त्याच जुन्या गोष्टी आहेत त्या पुरत्याच मर्यादित आहे व जुन्या गोष्टींची आपल्याला गरज आहे पण ती त्या गोष्टींचा सोबतच आपल्याला त्या त्या त्यामध्ये नवीन गोष्टींची जोडणी करणं गरजेचं आहे अजूनही आपल्या इथे एकाला जे काही हवं असेल म्हणजे एखादा कोर्स असेल तर समजा म्युझिक करायचं असेल तर त्याला तेच फक्त करायचं नाही पण त्यासोबत त्याला अजून दुसऱ्यासुद्धा विषयांचा अभ्याससुद्धा करायला लागतो आहे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे की जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो जगासोबत तंत्रज्ञानासोबत आहे तो पुढे पुढे नवीन पद्धतीमध्ये आपल्या अभ्यासक्रमांमध्ये किंवा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याची जोडणी केली पाहिजे पण अजूनही तसं मात्र काही झालेलं दिसत नाही अजूनही आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो जुन्याच पद्धतीचा आहे आणि त्याच्यावरच वर्षानुवर्ष आपले विद्यार्थी आहेत ते शिक्षण आहे ते घेत आहेत तर त्यामुळेच आपल्या देशातील जे काही विद्यार्थी आहेत ते बाहेर देशांमध्ये सुद्धा अभ्यास करण्यासाठी किंवा तिकडून शिक्षण घेण्यासाठी सुद्धा पसंती करत आहेत तर तिथल्या शिक्षण पद्धती आणि आपल्या शिक्षण पद्धतींमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे हे आपण पहायला पाहिजे जेणेकरून आपल्या भारतातील विद्यार्थी आहे ते भारतामध्ये शिकली जातील